चित्रकला ही आमच्या घराण्यातच असल्यामुळे लहानपणापासूनच मला कलेची आवड होतीच आणि स्वारस्य निर्माण होणे म्हणजे हा काही मोठा प्रश्न नव्हता कारण घरामधूनच चित्रकलेचा वारसा लाभल्यामुळं आईवडील हे दोघंही कलाकारच होते त्याच्यामुळे मला त्याच्यात रुची निर्माण झाली आणि आवडतं चित्रकार म्हटलं तर वॉटर कलरमधे काम करणारे आमचे मिलिंद मुळीक हे चित्रकार मला फार आवडतात